ट्रेलरनिंग किंवा स्प्रिंगलिंटरवलसारख्या परे धावण्याच्या व्यायाम त्यांचा प्रयत्न आहे मी केलेला नाही आहे पण धावण्यामुळे तंदुरुस्ती व निरोगी राहण्यास भरपूर अशी मदत होते कारण की त्यामुळे शरीराचे शरीराचे बॉडीतले आपलं जे चरबी असते ते चरबीचे प्रमाण कमी करण्यात व एक सरळ एक ढाँचा तयार करण्यात व आपला रक्तवाहिन्या पुरोण्यास व हृदय आणि मेंदुमध्ये जे रक्तप्रवाहाचा प्रमाण असते त्याला एक चांगल्यारीत्या व एक रीत्या हे केले जाते मदत मिळते